आम्ही ट्रॅव्हलनं मुंबईला गेलो तेव्हा वीस वीस महिला आम्ही जेव्हा एकत्र ट्रॅव्हलिंग केली तर त्याच्यासाठी ट्रॅव्हलिंगमध्ये झोपायची सोय नव्हती झोपायची सोय ना होती त मग रात्रीच्या वेळेस कोणी डान्स करायचे कोणी गाणंच म्हणायच्या अशा प्रकारे आमची रात्र निघून जात होती आणि सकाळी उठल्यानंतर आम्हाला ट्रेनिंग होतं त्या ट्रेनिंगमध्ये दिवसभर बसायचं होतं तर आम्हाला असं काही वाटलंच नाही की बा आपली झोप नाही झाली किंवा भूक लागली असं म्हणजे काही जाणवलं नाही अन नास्त्याचं ठिकाण होतं आम्ही नास्ता करून म्हणजे नास्त्यावरच दिवसभर राहायचं अशा प्रकारे आम्ही ट्रॅव्हलिंग केली